भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी हॉकी बॅ हॉकी चेस आणि क्रिकेट हे जास्तीत जास्त हे खे महत्त्वाचे खेळ आहेत आणि त्याच्यामध्ये चेसमधे सगळ्यात उत्तम चेस खेळणारा म्हणजे क कृष्णनाथन आनंद कृष्णनाथन हा उत्तम खेळाडू आहे ज्याला अनेक प्रकारची पारितोषिकं मिळाली आहेत त्यानंतर दुसरा खेळ आहे तो क्रिकेट क्रिकेटमध्ये प्रथमतः क्रिकेटमध्ये शतकी अनेक शतकांचं क अनेक शतकांचं डोंगर रचणारा म्हणजे सुनील गावस्कर हा पहिला खेळाडू आहे भारतीय त्यानंतर सध्याच्या काळात म्हणा म्हणलं तर सध्याच्या काळामध्ये सचिन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकरच्यापेक्षा सुद्धा जास्त म्हणलं तर विराट कोहली याने पण जास्तीत जास्त शतकांचा डोंगर रचलेला आहे आणि हे असे अनेक खेळाडू भारताच्या क्रिकेटच्या खेळा क्रिकेटच्या क्रिकेटमध्ये आहेत त्यामुळे भारताची मान सतत उंचच असते त्या भारताला अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी उंचावर नेऊन ठेवलेलं आहे अनेक जागतिक विक्रम करून आणि आपल्याला अनेक चषकं ज्या जी असतात व चषक तर ते अनेक मिळालेले आहेत आणि ते मिळवण्यासाठी आपल्या क्रिकेटरनी पद्द खूप चांगल्या पद्धतीनी खेळ खेळून जास्तीत जास्त चशक मिळून जास्तीत जाास्त भारताला उंचीवर नेऊन ठेवण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे असे गावस्कर आहे त्यानंतर कपिल देव आहे त्याच्यात वेंगसरकर आहेत अशा अनेक खेळाडू आपल्या भारतामध्ये आहेत आणि त्याचा भारताला सदैव अभिमान राहील